हॅलो हां बोल बोल हो बरी आहे छान आहे तू कशी आहेस नेहा हां

हो हो जा हो चालेल चालेल जाऊया इथे पुण्यात फार देवळं आहेत शंकराची पण त्यातली अगदी काही प्रसिद्ध आहेत ना त्याच्यामध्ये ओंकारेश्वराचं एक मंदिर आहे तर आपण तिथे जाऊया

अगं हे हे देऊळ त्या शनिवार वाड्याच्या तिथे म्हणजे शनिवार पेठ माहिती आहे तुला हां मग शनिवार पेठेमध्ये आहे आपलं नदीच्या पात्रातून तिथे जावं लागतं तिथे दोन रूट आहे एक मागून आपण जाऊ शकतो आणि एक ह्याच्या तिथून पण येतो हं कसब्यावरनं शिवाजी रोडवरनं पण येतो आणि दुसरा रोड जो आहे तो तो नदीच्या पात्रातून असा आहे हो पण सकाळी म्हणजे किती वाजता आठच्या आत चालेल हरकत नाही बरोबर आहे हो आणि ट्रॅफिक कमी असेल ना चालेल हं हं हं हो आपण मला असं वाटतं सातला निघूया आणि साडेसातपर्यंत तू इथे येशील कुठे तुला शनिवार वाडा माहिती आहे हां मग शनिवार वाड्यापाशी तू येऊन थांबशील मग तिथून आपण दोघी जाऊया

हो हो हो हो तिते जवळच आहे मंदिर अलीकडे आहे आणि तर कार्य करतात ते थोडंसं वेगळं आहे म्हणजे न बालगंधर्व पुलावरनं पण आपण तिकडे येऊ शकतो बालगंधर्व पुलावरनं आलं की पहिल्यांदा तुम्हाला ते आधी कार्य वगैरे ते करतात ना विधी सगळे करतात बा असं ते आणि नंतर मंदिर आहे मग तर त्या मंदिर आणि खूप जुनं मंदिर आहे अतिशय छान आहे तिथे गर्दी असते वातावरण छान असतं म्हणजे आपल्याला जी शांतता हवी आहे ती पण तिथे आहे पुष्कळ आणि श्रावणात म्हणजे तर काय विचारायलाच नको तर मग हो अगं तू कोथरूडहून येणार येणार ना मग तुला शनिवार वाडा जवळ पडेल का बालगंधर्व चालेल बालगंधर्व तिथून पण आपण जाऊ शकतो त्या बालगंधर्वच्या पुलावरनं हो बालगंधर्वपाशी येतेस का मी तिथे येते हो हो हो करेक्ट त्यामुळे चालेल मग तू तिथे ये आणि तिथे तिथून आपण रिक्षा करू किंवा चालत जाऊ दोन्ही आहे रिक्षाने गेलं तरी होण्यासारखं आहे पण जे रिक्षा म्हणजे अगदीच हे आहे पण चालत पण आपल्याला जाता येऊ शकतं तिथे तर तर चालतही जाऊ थोड्या गप्पा होतील तेवढ्यात आपल्या हां तर ठीक आहे हो हां चालेल मग सकाळी हं सात वाजता बाय